भारतीय प्रसारमाध्यमांबद्दल माझं वैयक्तिक मत विचारायचं असल्यास त्यात दूरदर्शन रेडिओ वर्तमानपत्र आणि आता सध्या खूप चालणारा असा मोबाइल आता सध्या वर्तमानपत्र आणि टी व्हीपेक्षाही म्हणजेच दूरध्वनीपेक्षाही मोबाइलवर लोक जास्त माहिती घेत आहेत बातम्या घेण्याचं सा मुख्य साधन म्हणजे आता सध्या तरी मला वाटतं आहे मोबाइल आहे पण माझी आस्था स आत्ताही टी व्हीवर जास्त आहे आणि वर्तमानपत्रावर मोबाइलपेक्षा जास्त आहे वर्तमानपत्रांमध्ये काही जसं लोकमत आहे सकाळ आहे या वर्तमानपत्रांमध्ये ज्या बातम्या येतात त्यावर माझा विश्वास असतो तसेच काही वर्तमान असं असतात की त्यात अति अतिशयोक्ती क करतात त्याचप्रमाणे काही दूरध्वनी चॅनेल्स आहेत जसं एक भारतीय दूरध्वनी चॅनेल आहे त्याला आपण डी डी वन म्हणतो त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तसेच आज तक आहे किंवा आणखी इतर काही चॅनल्स आहेत ज्यावर माझा विश्वास कमी आहे त्यात दिलेल्या बातम्या थोड्या अतिशयो अतिशयोक्ती करणाऱ्या वाटतात आणि काही चॅनल्स असे आहेत ज्यात बातम्या खरोखर देतात ज्यावर माझा विश्वास असतो तसंच रेडिओवरही अधेमधे बातम्या देतात जसं की दुपारी एक बात बारा वासताच्या बातम्या असतात मध्ये तीन वासता बातम्या येतात आणि नंतर संध्याकाळी सहाला बातम्या येतात तर हे सगळी प्रसारमाध्यमांवर ज्या बातम्या येतात म्हणजे खरं म्हणायचं तर माझा पन्नास टक्के या बातम्यांवर विश्वास आहे आणि पन्नास टक्के नाही असं म्हणता येईल तर आता सध्या काही चॅनल्सशी नावं घेतली तर आज तक एन डी टी व्ही न न्यूज लोकमत लोकमतचा हा वर्तमानपत्र पायज्याव वर्तमानपत्र पण आहे ज्यावर मी विश्वास करते आणि त्यांचंच न्यूज चॅनल पण आहे ज्यावर मला विश्वास आहे तर काय अशी मोजकी चॅनल्स आणि मोत वर्तमानपत्रं आहेत ज्यावर मला विश्वास आहे